आमच्या राज्यात सगळ्यात मोठे खेळाचे स्थळं म्हजे क्रीडा संकुल आहे आमच्या राज्यात कसं आहे काय कबड्डी खो खो आणि क्रिकेट ह्या खेळांना जास्त महत्त्व आहे आमच्या राज्यात कसं आहे क्रीडा संकुलामध्ये आमच्या इथल्या लोकल मुलांना राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये संधी देतात इथून अनेक खेळाडू राज्यातील राज्यस्तरीय आणि अंतर्सराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याची त्यांना संधी भेटलेली आहे आणि तिथे जाऊन त्यांना बरेच प्रोत्साहन भेटलेला आहे बरेच खेळाडू बऱ्याच वरच्या पातळीवर गेलेले आहेत तिथून आमच्या इथे क्रीडासंकुल इथे बाहेरच्या मुलांचे आणि आमचे खेळ होतात स्पोट होतात त्याच्यामुळे तिथे सगळीकडे जे नवीन नवीन प्लेअर तयार होतात त्यांना राजस्तरावर खेळण्याची प्रोत्साहन मिळतं आणि संधी उपलब्ध होते